घरात जसे मुले शाळेत किंवा कॉलेजला निघून जातात आणि माझंच जेव्हा लेक्चर असतं किंवा लेक्चर मी अटेंड करून आले की मला लिहायला थोडासा वेळ असतो दुपारच्या वेळी शांतपणे मी माझ्या बेडरूममध्येच माझ्या गादीवर बसून मस्त लिहीत बसते मला लिहायला आवडतं जर मी कविता लिहू शकले आत्ताचं वातावरण जसं आहे त्या वातावरणावरून मी नक्कीच कविता लिहू शकते किंवा जर माझ्यावर दिवसभरात कुणी माझ्या विचारांना कोणी काही प्रश्न विचारलेत किंवा काही मला असे काही अनुभव आले त्या अनुभवाबद्दल सुुद्धा मी लिहून काढू शकते मी जर समजा कुठला पिच्चर पाहिला किंवा सिनेमा पाहिला तर त्या सिनेमाबद्दल सुुद्धा मी लिहून काढू शकते मला जर कोणी सांगितलं की या मॅगझीनसाठी किंवा या पत्रकासाठी जर तुम्हाला एवढा लेख लिहायचा आहे तर मी नक्कीच त्यांच्याबद्दल विचार करून आरामदायी बसून व्यवस्थित लिहून त्यांना तो लेख मग एडिटिंग वगैरे करून सगळा देऊ शकेन मला आवडायला लिहायला खूप आवडते आणि माझा हा छंद मी खूप प्रामाणिकपणे जोपासते सुद्धा